तेरा आक्टोंबर एकोणीसशे शहाण्णव सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव दहा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट वीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर